काही दिवसां अगोदर माझ्या घरी नवीन फ्रिज घेतली होती ते आम्हाला काही बरोबर वाटली नाही का म्हणते तर तिचा कलर पण वेगळा आहे आणखी ती इलेक्ट्रिसिटी पण जास्त यूज करते तिचे टेम्प्रेचर आम्हीन म्हणजे वाढवलं तर ती बंदच पडून गेली आहे दुकानदाराने पण आम्हाला ते जरा जास्तच किंमतीमध्ये दिला आम्हाला उल्लू बनवलं त्या दुकानदारानी आणखी आम्ही त्याला फोन करत आहे तर तो म्हणजे कुणाला पाठवत पण नाही आहे आणखी फोन पण आता रिसिव्ह नाही करत आहे कारण की त्याला